माझ्या बागेसाठी मी फुलांची फळांची आणि सजावटीच्या झाडांची रोपे रोपवाटीकेतून किंवा स्थानिक बाजारातून घेतो बियाणे मी विश्वसनीय कृषी केंद्रातून शेतकरी मेळावे किंवा ऑनलाईन वेबसाईट्समधून मागवतो काही वेळा मी घरी असलेल्या झाडांपासूनच बिया गोळा करून त्यांची लागवड करतो रोपे खरेदी करतांना त्यांचे आरोग्य मुळे मजबूत आहेत का कीटकमुक्त आहेत का हे पाहतो माती पाणी आणि हवामानाच्या गरजेनुसार झाडे निवडतो त्यामुळे रोपे लवकर रुजतात आणि झाडे निरोगी राहतात योग्य वेळ आणि काळजी घेऊन लागवड केल्यास बाग फुलवायला खूप मदत होते